भारतातील महाराष्ट्र राज्यात कोकण विभागात मी राहते कोकण विभागातील हवामान उष्ण दमट असं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानच उष्ण दमट असं पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हे आहेत तर त्याप्रमाणे वेगवेगळे हवामान दिसून येतात तसंच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची राज्यं आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये वर्षभर थंड हवामान पाहायला मिळतं तिथे बाराही महिने पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आपण तो पाहू शकतो आणि तिकडे पूर्णतः थंड असं ते वातावरण असतं या उलट बाह् आपण जर बघायला गेलो तर राजस्थानमध्ये पूर्ण उष्ण म्हणजेच गरम असं वातावरण आपल्याला दिसून येतं ती राजस्थानमधे बाराही महिने गर्मीचा मोसम असा असतो तिथे पूर्णतः उष्ण पट्टी पूर्णतः बघायला मिळते अशा प्रकारे दोन राज्यांमध्ये विभिन्नता आढळून येते ह्या दोन्ही राज्यांच्या हवामाना प्रमाणे आपल्याला तेथील पिकेही पाहायला मिळतील जम्मू काश्मीरमध्ये विशेषतः आपल्याला चहाचे मळे दिसून येतात त्यामुळे चहाच्या मळ्यांना थंड हवामान लागतं त्यामुळे तिथे तशा प्रकारची पिके पाहायला मिळतात तसंच राजस्थानमध्ये आपल्याला पाणीही कमी प्रमाणात दिसून येतं कारण की तिथे उष्णताच इतकी आहे की आपण तिकडे पाण्याचा जास्तीत जास्त साठा पाहूच शकत नाही आहोत